कलाकारिता या कलात्मकतेमुळे जो दृष्टिकोन आहे माझा तो कार्विंग विभागाकडे भरपूर आ आव आकृष्ट होतो लाकडी कारागिरीच्या कारागिरांच्या जो गुण आहे तो पाहण्यासाठी त्यांच्या गॅलरीवर त्यांच्या दुकानांवर त्यांच्या शोरूमवर मी जात असतो त्यांची कारागिरी पाहण्यासाठी आणि त्यांची जी लाकडी कारागिरी आहे ती मला खूप आकर्षित करते जसे ये महाराजांचे कार्विंग आहे फोटो आहे त्यांच्यावरून काढलेली कार्व कलाकृती आहे ठोकळ्यांमधून बनवलेले मूर्त्या आहेत ह्या मला खूप आकर्षित करतात लाकडी कारागिरीमधे प्रदर्शनांना भेटी देतो परंतु त्यांच्यामधले कलाकार कलाकारिता शोधून मला त्यांची जी रंगांची जी रंगसंगतीचा जो कार्यक्रम आहे तो खूप आवडतो पेंटर लोकांची देत असतो भेटी मी त्यांना मला खूप आवडते कार्यक्रमाच्या प्रदर्शनात भेटी देण्यासाठी मी टाईम काढतच असतो आणि अनुभव असा आहे की त्याच्यातलं जीवनातलं काही सार आहे ते त्या चित्रामधून ते उ उतरवतात खूप छान वाटतात ते